माझ्या परिवारात भगवंताच्या कृपेने आज तरी कुणी अपंग नाही परंतु शारीरिक व्यंग हा त्या व्यक्तीचा दोष नसतो तर काही वैद्यकीय कारणांमुळे ते दिव्यांगत्व त्या व्यक्तीच्या नशीबामध्ये येत असतं तर त्या व्यक्तींना समाजाकडनं सहानुभूतीची अपेक्षा असते त्याचबरोबर सहकार्याची सुुद्धा गरज असते तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनात असे बरेचसे प्रसंग येतात की ज्या वेळेस आपण अपंग व्यक्तींना आपल्याच स्तरावर मदत करू शकतो उदाहरणार्थ प्रवास असेल तर प्रवासामध्ये जर एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याला बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चढण्या संदर्भात आपण मदत करू शकतो त्याचबरोबर प्रवासा दरम्यान एखादा अपंग व्यक्ती जर उभा असेल तर त्याला आपण आपल्या आसनावर बसण्यासाठी विनंती करू शकतो आणि ज्या विविध शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांचा वापर त्या अपंग व्यक्तींपर्यंत होत आहे की नाही या संदर्भातली चौकशी करून आपण त्या व्य त्या व्यक्तीला त्या विविध सोई उपलब्ध करून देण्यासाठी मदत करू शकतो तर खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज म्हणतात की पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनी आंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझ्या कानी त्याहुनी बहिरा बराच मी परंतु ते जरी खरं असलं पण खऱ्या अर्थाने तसा आपण आपल्या जीवनात वागतो का हा मोठा प्रश्न आहे कारण एखाद्या व्यक्तीला आलेले व्यंगत्व व्यंग हा त्याचा दोष नसतो आता बरेच लोकं म्हणतात एक उर्दू शायर असं म्हणतो कौन कहता है हातोकी लकीरोमे तकदीर होती हे तकदीर तो उनकी भी होती हे जिनके हात नही होते तर हातावरच नशीब असतं असं नाही तर खऱ्या अर्थाने नशीबाची दरवाजा जर उघडायचं असेल तर त्याला प्रयत्नांची जोड असणं अपेक्षित असतं